आम्ही कुर्तीचं हे प्रॉडक्ट खूप खूप खप होऊ लागला आम्ही पण कुर्ती हे प्रॉडक्ट यूज करू लागलो होतो होतो परंतु त्याचा खप जास्त झाल्यामुळे तो आम्हाला लाँग किवा साईझ व्यवस्थित नाही कॉलरमध्ये कुठं वेगळा कलर कुठं वेगळा कलर असं येऊ लागले होते जसे जसे पहि त्याचा खप होती तसे तसे कुर्ती व्यवस्थित यायला नाही लागल्या होत्या त्यामुळे आम्ही कुर्तीचा यूज तर करतोच त्यात काही डाउट नाही बट त्याचा निगेटिव्ह एक्सपी निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा दिसायला मिळू लागला होता आता कारण त्याचा खप सुद्धा जास्त होत होता ना त्यामुळे ते व्यवस्थित देत नव्हते किंवा साईझच किंवा कापडामध्ये फरक येत होता किवा पातळ किंवा किंवा आपल्याला पाहिजे तसं मिळत नव्हतं